नमस्कार माझे नाव वेदांत धोंगडे मी काल आपल्या इथे गॅस सिलेंडर बुकिंग केले होते बुकिंग करण्याचे प्रक्रिया ऑनलाईन होती बुकिंग क्रमांक आहे एक दोन तीन चार पाच सहा तर परिस्थिती अशी आहे की माझ्या मित्राने त्याच्याकडे स्पेअरमध्ये असलेला गॅस सिलेंडर मला उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे मला आत्ता आणखी एका गॅस सिलेंडरची गरज नाही तर कृपया तुम्ही बुकिंग केलेला गॅस सिलेंडर कॅन्सल करू शकता का कृपया न तसे क जमल्यास करा आणि म मी माफी मागतो तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल पण कृपया तो गॅस सिलेंडर कॅन्सल करा सध्या मला त्याची गरज नाही धन्यवाद